एवढ्या वर्षांत भारतातील मनोरंजनाच्या क्षेत्रात खूप काही विकास दिसायला आला आहे त्यामध्ये सगळ्यात पहिले टी व्ही टीव्हीमधून आपण समाचार तीव्र वृत्तीने बघता येत येतील आणि त्याच्यामध्ये खूप काही टेक्नॉलॉजीमध्ये मोबाईलमध्ये खूप काही सुधार बघायला दिसला होता आधीच्या काळात कीपॅडवाला फोन होता स्मार्ट फोन नव्हता आजचे स्मार्ट फोननं आपला किती काही काम सोपे झाले आहे काही बघायचं आहे काही जे काही घ्यायचं आहे काही क कोणता क्षेत्राचा आपल्याला माहिती करायचं आहे त्याच्यामध्ये त्या प्रकारमध्ये आपल्या मनोरंजनाचाही खूप छान एक कार्यक्रम करून दिला आहे त्यामध्ये आपल्याला खूप काही चांगलं असा द देशाचा सर्वात प्रिय प्रकारांपैकी काही असे प्रोग्राम आहे कार्यक्रम आहे जे खूप छान लोकं लोकांना लोकं लोकांचा खूप लोकप्रिय आहे कपिल शर्मा शो खूप लोकांचा एक प्रिय आहे आणि रामायण आधी काळचा रामायण खूप लोकांचा मनोरंजनाचा खूप चांगला आणि खूप लोकप्रिय एक कार्यक्रम होता आधी भारता भारतातील लोकांना साधारणपणे खूप काही म्हणजे बघायला आवडते तसं सास बहूच्या सिरीयल खूप बघायला आवडतात किंवा लोकांसाठी खूप काही हास्यमयचा विषयही लोकांना खूप गाडीवतात घडवतात खूप काही चांगलं असं आपल्या टेक्नॉलॉजीबद्दल मनोरंजनाच्या फार मोठ्या मोठ्या सिरीयल महाभारत लोकांसाठी खूप गेम्स वगैरे पण निघालेले आहे त्याच्यामध्ये लोकांचा खूप चांगला एक मनोरंजन होऊन जातात